आपलं महाराष्ट्र राज्यातील ठिकाणं म्हटलं तर मला वाटतं की माथेरान आणि महाबळेश्वर लोकांनी जायला पाहिजे तिथलं वातावरण एकदमच निसर्गरम्य आहे गुलाबी थंडी पडते म्हणजे थंडी पण चांगली असते म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये पण एवढासा उकाडा तिकडे जाणवत नाही त्यानंतर ज्यांना धार्मिक ऑ ठिकाणी जायला आवडतं त्यांनी अक्कलकोट शिर्डी आपले अष्टविनायक अशा ठिकाणी ज जायला पाहिजे त्यानंतर जर राज्यात आपल्या भारतातील ठिकाणं म्हटलं तर जर दक्षिणेकडे आपण गेलो तर रामसेतू बघितला पाहिजे रामसेतू आणि तिथून वर आपण आलो तर रामेश्वरम जवळ आहे तिथून तर रामेश्वरमचं मंदिर भरपूर प्रसिद्ध आहे रामेश्वरमजवळच आपलं मदुराईचं मीनाक्षीदेवीचं मंदिर आहे ते भरपूर प्रसिद्ध आहे तिथून वर गेलं तर तिरुपती आहे त्यानंतर म्हैसूर म्हैसूर पण बहु ज्याला जमेल त्याने जाऊन बघितलं पाहिजे तिकडचे जे बंगले म्हणजे घरं ज्यांनी द जे बनवले आहेत ते आर्किटेक्टस् एवढे सुंदर बनवले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे न म्हणजे आपण इकडे आपल्या महाराष्ट्रात बघू बघितले नसतील कधी अशा प्रकारचे तिकडची डिझाईन आहे आकर्षक आहे तिथलं वातावरण पण म चांगलं आहे मंदिरं पण एवढी क कोरीवकाम केलेली असतात सगळेच मंदिरं तिथे बघण्यासारखी असतात त्याच्यावर जर आपण आलो तर हं महाराष्ट्रामध्ये कोकणात प्रत्येकाने गेलं पाहिजे कोकणाचं वातावरणच पूर्ण वेगळं आहे समुद्रकिनारा रत्नागिरी झालं आपलं मा मार्लेश्वर झालं गणपतीपुळे झालं सुंदर समुद्र आहे आणि तिथलं जे आंब्याच्या बागा वगैरे आहेत खरंच बघण्यासारख्या आहेत त्यानंतर गोव्याला जर कोनाला बीचेस वगैरे आवडत असतील तर गोव्यामध्ये जाऊन जायला पाहिजे त्याला त्याच्यानंतर राजस्थानमध्ये आपण जयपूरला जाऊ शकतो जयपूर एक बघण्यासारखंं आहे मध्यप्रदेशमध्ये इंदूर भोपाळ बघण्यासारखे आहे तिथे ठिकाणं त्याच्यानंतर ग वर जर आपण गेलो तर आसाममध्ये गुवाहाटी आहे त्याच्यानंतर माजोली एक बेट आहे भरपूर सुंदर असं बेट आहे ज्याला एकांत पाहिजे असेल तो तिथे जाऊ शकतो ज्याला वन्यप्रेमींची आवड वन्यप्राणी बघायला आवडत असतील किंवा जंगल वगैरे निसर्ग बघायला आवडत असेल त्यांनी तिथल्या काझिरंगाच्या जंगलामध्ये एकदा जाऊन यायला पाहिजे त्याच्यानंतर उत्तरेला आपण गेलं तर वाघा बॉर्डर बघण्यासारखं आहे जालियनवाला बाग हत्याकांड जिथे झालेलं ते बघण्यासारखं आहे म्हणजे आपल्याला आपला इतिहास कळतो इकडे चित्तोडगड पण बघण्यासारखं आहे चित्तोडगड आहे आणि कोणता गड दिसं गड त्या गडाचं नाव आठवत नाही आहे अशी भरपूर ठिकाणं आहेत भारतामध्ये बघण्यासाठी सारखी उत्तरेला उत्तराखंडमध्ये देअरादून फिरण्यासारखं आहे त्याच्यानंतर बद्रीनाथ बद्रीनाथला पण पूर्ण बर्फाचा डोंगर असतो तिथे जाऊन एक तर भरपूर कमी दिवस ते वर्षातले ते मंदिर उघडं चालू असतं म्हणजे उन्हाळ्यातच चालू असतं आणि ब हिवाळ्यामध्ये ते थंडीमुळे बंद असतं म्हणजे पूर्ण बर्फ असतं तिथे जायला रस्ते नसतात तर ते आहे किंवा आपलं माऊंट एवरेश्ट एक बघण्यासारखं आहे अशी भरपूर ठिकाणं आहे भारतामध्ये जर बघायचं झालं फिरायचं झालं तर आपल्याला कित्येक वर्षं कमी पडतील एवढी ठिकाणं आहेत